तर शेतकऱ्याला म्हटलं की कर्जाची ज गरज असते आणि कर्ज घेण्यासाठी आपण जिथे जातो तिथे सहजपणे कर्ज मिळत नाही आणि खूप काही त्यासाठी प्रयत्न करावे लागते हे कागद आणा ते कागद आणा आणि मग याच्याकडे जा त्याच्याकडे जा त्याची सिग्नेचर आणा त्याची साईन आणा असे खूप लांब ते ते आणि मग आम्ही आमच्या गरजा भागवण्यासाठी कोणत्या बचत गटातून कर्ज घेतो किंवा कोणत्या फायनान्समधून कोणत्या म्हणजे आम्ही आमचं सोनं गहाण करून कर्ज घेतो आणि ते कर्ज घेऊन आम्ही आमची गरज भागवतो म्हणजे अशा इतर ठिकाणहून कर्ज घेता येते आणि कर्जाचे तसे परिणाम वाईटही असते चांगलेही असते आपण जर वेळेत कर्जफेड केली तर आपल्याला त्याची म्हणजे तेवढी हे जात नाही आणि जर वेळेत जर आपण कर्ज दिलं नाही कोणाचं तर मग ते व्याज बसते आणि समोर खूप कठीण जाते ते कर्ज फेडणं म्हणजे त्यासाठी तरी थोडा थोडा आपण प्रयत्न करत जर असलो तर ते तेवढं जड जात नाही कर्ज वापस करणं कोणाचं तरी पण कर्ज म्हटलं की कर्ज घेताना बरं वाटते पण देते वेळेस लई कठीण जाते म्हणून आपल्याला जेवढी गरज आहे न जे तेवढंच कर्ज घ्या आणि तेवढ्याच वेळेमध्ये पर परतफेड करा म्हणजे आपल्याला ते फेड फेडणं कठीण जाणार नाही